हॅलो

आमचं दुकान छत्रपती चौकामध्ये आहे छत्रपती चौकामध्ये फुलाचं दुकान आहे आणि आच्याकडे सर्व प्रकारचे फूलं राहतात आणि प्र प्रत्येक प्रकारची फुलं राहतात आमच्याकडं आणि त्याच्यानंतर आम्ही डेकोरेशन करतो बुके ठेवतो आणि प्रत्येक फंक्शन तुमचं जे कोणतंही फंक्शन असतात ल फंक्षन ला

हो देऊ शकतो तुम्हाला मी आम्ही ऑर्टोजेने तर बनवून पण ठेवतो जर सम ऑलरेडी पण आमच्याकडे बनवलेले असतात पण ऑर्डर जर असेल तर शन करतो आ कोणाच्या बड्डेसाठी किंवा दुसऱ्या फंक्शन फंक्शनसाठी जर आम्हाला बोलवलं तर आम्ही तिथं जाऊनसुद्धा डेकोरेशन करून देतो

हो देऊ शकतात घरी येऊन तुम्हाला तुम्हाला घरी येऊनसुद्धा सर्विस देतात ह सर्व प्रकारचे फुलं आहेत आणि सर्व प्रकारचं डेकोरेशन करण्यासाठी समजा आ आमचे चोवीस घंटा अजून कमीतकमी दहा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत आमचे सर्विस चालू राहतात रात्री बारा वाजेपर्यंत सर्विस चालू राहते कारण की बाहेरचेपण फंक्शन चालू राहतात हा जर आधी तरी अगोदरी जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला अगोदर ऑर्डर जर ठेवावं लागतील आणि तुमचं पूर्ण पूर्ण सगळं अगोदर बनवून ठेवत जातो हा ठीक ती तुमच्या येऊन एकदा भेटून गेल्यानंतर समजा तुम्हाला कळून जाईल चालतं हा ठेवतो